आमच्या गावामध्ये बाजार होता बाजारात देवाणघेवाण भाजीपाला घेताना सुद्धा आम्ही मराठीच बोलते आणि सिलाई मशीन काम करते मी परिवाराबद्दल पैशाबद्दल शुद्ध मराठी बोलते आम्ही आणि बायकांना सुुद्धा शेता शेतीचे पैसे देताना घेताना सुुद्धा आम्ही मराठीच बोलते आम्ही मराठीच वापर करते शुद्ध मराठी वापर करते मराठीशिवाय आमचा वापरच नाही कारण आमच्या गावामध्ये सर्वजण मराठी लोक राहतात मराठी भाषेतच त्यांना बोलावं लागते सिलाई मशीनसाठी कपडे शिवण्यासाठी त्यांचे पैसे घेण्यासाठी पैसे वापस देण्यासाठी सुद्धा त्याला शुद्ध मराठीचाच वापर करावा लागतो आमच्याकडे शुद्ध मराठीत चालते धंदा असो पाणी असो शेताचा व्यापार असो कशाचा पण व्यापार असो आम्हाला मुलांना असो मुलींना असो बायकांना असो गावातल्या आम्हाला मराठीच बोलावं लागतं कारण हिंदी मराठी लोकाला कळत नाही इंग्रजी कळत नाही म्हणून आम्ही शुद्ध मराठीच बोलत असतो प्युअर मराठी बोलत असतो आम्ही याच्याशिवाय आम्ही दुसरं काहीच बोलू शक बोलत नाही कारण की गावामध्ये मराठीच भाषा चालत असते त्यामुळे आम्ही शुद्ध मराठीचा वापर करत असतो माझ्या मुलांनासुद्धा मराठीतच शिकवलं दहावी वर्गापर्यंत मराठीतच टाकलं होतं त्यांना पण मुलींना मुलांना मराठीत शिक्षण दिलं दहाव्या वर्गापर्यंत मग मराठीचाच वापर मुलांना पण करत असतो आम्ही आणि घरात पण करत असतो दारात पण करत असतो आणि बाहेरच्या लोकांना पण आम्ही मराठीचाच वापर करत असतो